वरण भात समोसा इडली डोसा उत्तपम मोठी इलायची लवंग कडीपत्ता गोड मसाला केळी सफरचंद द्राक्षे अंगूर अंगूर जामून आंबा किवी ड्रॅगन फ्रूट टरबूज इडली पोहे अप्पे सांभार रसमलाई रबडी मिरची पेढा पेरू लोणचं गुलाबजामून चिकू सीताफळ तर्री पोहे चणा पोहे वडापाव मालपुवा मिसळ मिसळ पाव पावभाजी शेव चकली शंकरपाळे चिवडा पाणीपुरी